मराठी भाषा मराठी आपण आपली मातृभाषा मानली जातो मराठी भाषेने इतर प्रदेशांच्या विकासावर परिणाम म्हणजे असा केला आहे की आपण आता समजा आपल्या इकडे कंपन्या वगैरेचे डेव्हलपमेंट चांगली आहे बाहेर यू पी साईडला बिहार साईडला जशा कंपन्या नाही आहे त्यामुळे ते लोक इकडे येतात कंपनीतमध्ये राहतात तर ते त्यांना मराठी भाषा येत नाही ते हिंदी हिंदी प्रिफर करतात हिंदीमध्ये बोलतात त्यानंतर त्यानंतर त्यांना इथे आल्यानंतर आपलं मेन म्हणजे त्यांना सांगितलं जाते की तुम्हाला मराठीतच बोलावं लागेल त्यामुळे त्यांच्या त्यांच्या विकासावर परिणाम होते कारण जे इथे आल्यानंतर त्यांना आपल्या विकासासाठी आपल्या भाषेत बोलून आपल्याला त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं आपण त्यांची भाषा शिकत नाही त्यांना आपली भाषा शिकायला लावतो आणि त्यां आपण आपल्या मातृभाषेचा वापर करून आपण आपला विकास करून घेतो त्यांच्याकडून त्याच्यामुळे ते जेव्हा ते इकडून तिकडे जातात तर त्यांना त्यांचे भाषेपेक्षा आपली पण भाषा येतात त्यामुळे त्यांच्या भाषा थोडी मात केल्यासारखी जाते आपण जे आपण ते आल्यानंतर ते आधी हिंदी बोलणार नंतर काही दिवसानंतर मराठी बोलवायला शिकायला लागतं नंतर त्याच्या एका प्रकारे त्यांच्या भाषेच्या विकासावर थोडा वेगळा परिणाम पडतो आपल्या भाषेला ते आणखी तेवढंच नाही तर आपल्या मराठी भाषा म्हटलं तर इकडे आल्यानंतर आपण कंपल्सरी त्यांना बोलावंच लावतो तेच भाषा आणि त्यामुळे ते त्यांची जे भाषा आहे ते तिकडेच जर राहिले तर त्यांच्या भाषेचा विकास होऊ शकतो पण ते जर इकडे आले आणि इकडे आल्यानंतर ते त्यांचा विकास करू शकत नाही ते आल्यानंतर आपलीच मराठी भाषा बनवून आपलीच जे काही कंपनी असेल उद्योगधंदा असेल तिथे काम करून आपण आपल्याच थ्रू आपल्या भाषे थ्रू आपण त्यांचा उपयोग करून आपला विकास करू शकतो त्यांचा तिकडेच जर राहले ते तर त्यांचा विकास होतो पण ते पैशासाठी आणखी काही तिकडची फॅसिलिटी म्हणा इकडचे फॅसिलिटीत फरक आहे त्यानंतर तेवढाच त्यांच्या याच्यावर थोडा म्हणजे आपण ते पण म्हणू शकत नाही कोणाच्या परिस्थितीनुसार कोणाला कंडिशननुसार कोणी इकडे येतात त्यानंतर ते स्वत साठी काम करतात पण ते म मातृभाषा त्यांना विसरावंच लागेल त्यामुळे मराठी भाषेचा परिणाम हा त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या भाषेवर पडणारच आणि तो पडायलाच पाहिजे इकडे आल्यानंतर मराठी बोललाच पाहिजे आणखी आमच्या विकासावर तर परिणाम पडतोच तसा